आपल्या भारतात नैसर्गिक दृष्टीने अशा खूप काही बदल झाले आहे जसे की पूर्वीच्या काळीचे जे घर असायचे ते मातीचे असायचे विटायचे नसायचे मातीचे असल्याने ते थंडगार राहायचे तर ते वातावरण पण शुद्ध राहायचं आणि जिकडे तिकडे परिसर स्वच्छ राहायचा जसे की झाडं आपल्याला झाडामुळे खूप काही ऑक्सिजन मिळत असतात झाडच जर कमी झाले तर आपलं ऑक्सिजन कमी होतात आणि आताच्या काळामध्ये एवढा बदल झाला की जिथे तिथे लोक झाडं कटाई करतात नुसते का बरं तर आमच्या घराचा लूक जातात हे जातात तेच म्हणजे पहिलेच्या काळात तसं नव्हतं ना आता सगळं चेंजेस झाले आहे आणि पहिले श आता शहरी भाग जास्त आहे पहिले खेडे भागांमध्ये असं व्हायचं की जवळजवळ घरं आणि वातावरण छान राहायचं म्हणजे झाडं राहायचे परिसर स्वच्छ राहायचा आता तसं नाही राहिलं आता पहिलेचे रोडं पण सिमेंटचे न राहता डांबरचे राहते म्हणजे जेवढं काही झालं बा पडलं तर तेवढं लागत नव्हतं पण आता जर एक्सिडंट जरी झाला तर आता अशी लोकं रोड आहे सिमेंटची बनलेली की तो जाग्यावर पण जाऊ शकतो इथपर्यंत लोकांची हे असतात त्यामुळे पहिलेच्या परिसरमध्ये आणि आताच्या ह्याच्यात खूप चेंज झाले आहे आणि तसंच दुकान वातावरणाची ग गर्दी दुकानाची गर्दी पहिले मोजके दुकानं राहायचे आता जिथे म्हणेन तिथे तुम्हाला दुकानं दिसलेच दिसले पाहिजे त्यामुळे एवढं वातावरण बिघडलं आहे की काही हे नाही हिवाळा पावसाळा उन्हाळा सगळं एकत्र वाटतो आता कधी उन्हाळ्यामध्ये पण पाऊस येतो तर हिवाळ्यामध्ये पण थंडी पडायची तर ऊन असतो आणि पावसाळ्यामधी पाऊस यायचा तर ऊन असतो म्हणजे सगळं वातावरण चेंज झालं आहे त्यामुळे बिमाऱ्यांना पण एवढं पण हे होत आहे की आपण काही करूच शकत नाही त्यामुळे जेवढं होईल तेवढं हे वातावरण शुद्ध ठेवू आपण अशी सगळ्यांना विनंती